हॅलो काय करायलायसा आवरलं सगळं घरातलं झोपला नाहीस आज हां मी पण तुम्हाला त्यासाठीच फोन केला आहे केवढा दंगा सकाळी माझी ट्यूशन होती मुलांची आता कंप्लेंट करायलाच पाहिजेल दिवसभर केवढं सगळा ट्रॅक्टर ट्रक मशिनचा आवाज झोपायला मिळत नाही काय बोललेलं पण रात्रभर बिल्डिंग बांधायला लागल्यात आणि आधीच आपली घरं बि आपार्टमेंट मेन रोडला असल्यामुळं सगळा आवाज आपल्याला येतो आहे आणि बांधकामामुळं तरी जास्तच त्रास व्हायला लागला सांगूया की आपण आपार्टमेंटमधले

चालतं आहे की होय फार त्रास म्हणजे फार त्रास व्हायला लागला आहे हां होय चालतं आहे की आता आणि सगळ्यांनाच त्रास होतो आहे खरं कोण बोलत नाही बघा तुम्ही मी तुम्हाला फोन तेवढ्यासाठीच केला होय तेच की शिकवलेलं पण काही ऐकू येत नाही आता तुम्ही फोनमधनं आवाज ऐकायला लागलायसा बघा तो सगळा तेचाच आवाज आहे तुम्हाला पण येत असलंच की तिथं आणि घरात तरी धूळ एवढी बसली आहे की नाही बांधकामाची काही खरं नाही तेच की चारचार दिवसाला कडाप्पे पुसले तरी त्याच्यावरती धूळ आहेच हं हं किती अहो सहा महिने झालं ह्यांचं बांधकाम सुरू आहे आवाजानं डोकं हे व्हायचं तरी सहा महिने आपले सगळे अपार्टमेंटमधली गप्प बसले आहेत की आता तरी बोलाय पाहिजे की होय द्यायला पाहिजेल होय होय होय सगळी आता माझ्या ट्यूशनची मुलं तरी दहावीची आहेत आता पेपर तोंडावर आलेले आहेत आणि अभ्यास करायचं काय क्लासमध्ये तेच की काय आवाज ऐकत बसायचा हा तेच्यावर ते पण धूळ हं होय ते पण आहे कपडे धुतल्याली धुतल्यासारखे पण वाटेना झालं तेवढं अहो धूळ हां हां हां होय चालतं आहे बघूया या तुम्ही संध्याकाळी आपण लेटर लिहून देऊया खाली चालतं आहे ठेवू काय मग हां हां हां